हॅलो ॲमेझॉन शोरूम हा नमस्ते सर मला लग्न आहे आमच्या घरी लग्नासाठी एक चांगले प्रकारचे कपडे पाहिजे होते हा तुमच्या माझा यम साईज नंबरमध्ये आहे व्हरायटी आहे ना तुमच्याकडे हा वेगवेगळ्या वरायटीचे म्हणजे कोणत्या फॅब्रिक कुठलं असेल कॉटन वगैरे हां कॉटनच पाहिजे मला कॉटन सिल्क डार्क नाही फेंट कलरमध्ये उपलब्ध असेल तरी चालेल हां फेंट कलरच चालेल फेंट नाही आहे का कशा प्रकारचे एकदम डार्क एकदम डार्क क्वालिटी नाही पाहिजे अजून दुसरी कोणती व्हरायटी आहे का हा दुसऱ्या फॅब्रिक दुसऱ्या सिल्कमध्ये असेल तरी चालते सिल्कमध्ये उपलब्ध आहेत का फॅब्रिक हे यम साइजमध्ये फेंट कलर हां कलर पहा पिंक किंवा ग्रे कलर चालेल ओके थँक्यू आहेत ना उपलब्ध त्यासाठीच फोन केला होता बरं तर आपली प्रायसिंग लिस्ट काय असेल कितीपर्यंत भेटेल काय डिस्काउंट दहा टक्के पडेल का किती रुपये कुर्ता पाच हजार पाच हजारवर दहा टक्के ओके आणि पायजमा दोन हजार म्हणजे टोटल ओके वीस टक्के डिस्काउंट भेटेल अजून का सूट क्रेडिट कार्ड समजा क्रेडिट कार्ड यूज केलं तर काय सूट भेटेल का नाही का हां एक्स्ट्रा पाच टक्के भेटेल का ओके ओके बरं समजा आज ऑर्डर तर जर केली तर किती तारखेपर्यंत आम्हाला भेटेल कारण लग्न पंधरा दिवसावर आहे हां समजा पंधरा तारखेला लग्न आहे तर सात तारखेपर्यंत येईल का आठ तारखेपर्यंत हां हां त्यासाठीच पाहिलं होतं कारण लवकरात लवकर यायला पाहिजे आठ दिवसात तर यायला पाहिजे आणि रिटर्न पॉलिसी कशी आहे रिटर्न करू श करताना तुम्ही समजा आम्हाला जर पसंद आलं नाही तर रिटर्न करण्याची गॅरंटी आहे ओके ओके ठीक आहे सर मी किनई ऑर्डर प्लेस करतो आणि त्याच्यावर तुम्हाला सांगतो ओके ओके आता ऑर्डर ऑनलाईन करण्यापेक्षा ऑनलाईन आपल्याला कपड्याचं फॅब्रिक ॲक्च्युअल कळणार नाही जसं आपण दुकानात सोलापूरमध्ये जसे चांगले दुकानं आहेत मोठे मोठे मॉल आहेत स्पेशल लग्नाचं क्लोथिंग कल खरेदी करण्यासाठी तिथे आपण गेलं तरी एकदा चालेल हा तिथे ॲक्च्युअल आपण फील करू शकतो फॅब्रिक कसं आहे काय हा परत घालून पण बघू शकतो ना ट्राय करू शकतो कमी जास्त फिटिंगला वगैरे पण तसं ॲमेझॉनवर करता येणार नाही हां हां चालेल आपण काय करू ॲमेझॉनचं कॅन्सल करू आणि डायरेक्ट शोरूममध्ये जाऊ कपड्याच्या क्लोथिंगच्या शोरूमध्ये जाऊ हां मान्यवर आहे ते मान्यवर दुकान शोरूम चांगलं आहे स्पेशल वेडिंग क्लोथिंगसाठीचं आहे तिथून घेऊन येऊ आपण हो हो हो उद्या जाऊ मग आपण हां हां ट्राय करू भरपूर थोडा वेळ लागू द्या पण चांगलेच घेऊन याचे रिटर्न करण्याची भानगड नको आहे परत हो हो तू येणार ना सोबत हां यावचं लागेल कलरमध्ये थोडं अजून कॉम्बिनेशन तुला चांगलं माहिती ना त्यातलं हां अजून दोघं तीघं जण घेऊन जाऊ प्रत्येकाचे चॉईस वेगवेगळ्या असते त्यानुसार डिसाईड करू आपण तू येणार असशील तरचं सांग बाकी कोण पोरं वगैरे कोण दोन तीन जण घेऊन जाऊ जास्त नको राडा हे करायला तिथे गेल्यानंतर बघू नं आपण भरपूर वेळ घेऊ वरायटी बघू अजून कारण ऑनलाईनची गॅरंटी नाही रे कपडा फॅब्रिक कसा निघेल काय नाही हा रिटर्न करता येईल परत पण वापस काय देईल काय सांगता येत नाही कारण लवकर लग्न आहे ना त्यामुळे आपल्याला कपड्याच्या दुकानात किंवा शोरूममध्ये गेलेलंच बेटर राहील हा तिथल्या तिथं आपलं ट्राय बी करू शकतो आपण हां ठीक आहे जाऊ उद्या मग आपण ओके